हॅलो मी मंज मंजूषा काकडे आहे ठाणे जिल्ह्यातील मंदिर आहे मंदिर कसं आहे ते हो का हो का मंदिरात पूजा वगैरे कशी काय होते लोकं वग हां

अजून वगैरेचं काय होत असते पुन्हा अजून काय होत असते पुन्हा मंदिराच्या साईडनं नदी वगैरे आहे का हो का गणपतीचं मंदिर वगेरे कसं काय आहे सगळेजण येऊन भेटू शकतो ना आपण तिथं म्हणजे मंदिरात जाऊ शकतो ना आम्ही पाच सहा जणं लोकं येणार आहोत किती पैसे लागल तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था वगैरे आहे का जर हो का

तिथं फिरायला असं पर्यटन वगैरे छान स्थळ वगैरे असे आहे का तिथे ठीक आहे ठीक आहे हो